हॅलो नमस्कार लोळगे ट्रॅव्हल्स हां हां आपल्याकडं पॅकेजेस आहेत सर त्यासाठी आपल्याकडे आता फेब्रुवारीच्या शेवटच्या वीकमध्ये पॅकेज एक आहे कोकण किनारपट्टी आणि गोवा एक एक दिवस असं आपण चार दिवसाचा प्लॅन करतो आहे सर आपण आपल्याला हो सर तीन दिवस आपले कोकणात असतील आणि एक दिवस आपला गोव्यात असेल सर आपली किती लोक आहेत सर हां सर ठीक आहे सर काय प्रॉब्लेम राहण्यासाठी आपल्याला सर थ्री स्टार हॉटेल भेटेल आणि तिथंच खाण्याची बिण्याची व्यवस्था असेल फक्त आपण कायतरी एकशे सामान बाहेरून खरेदी करणार असाल तर ते आपल्या ओन पैशातून खरेदी करायचे आहे सर व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे सर काय प्रॉब्लेम नाही त्यांच्या हो सर काय हरकत नाही त्यांच्यासाठी सिम्पल फूड आपण अरेंज करू देऊ शकतो सर हो हो सर चालेल येऊ शकतो सर काय अडचण नाही आपली सर डॉलफीन असणार आहे ट्रॅव्हल्सॅ आहे ड डॉल्फिन हे असणार आहे सर ट्रॅव्हल्स मोठी असणार आहे ए सी असणार आहे सर सर एक लाईन ऑफ सीट असणार आहे सर हो हो सर पाण्यात स्पोर्ट्स ॲक्टिविटी आहेत सर आपल्याला बनना राईड एक आहे आणि पॅराशूट राईड एक आहे त्याच्यामध्ये पॅकेजेसमध्ये बीच साईडला आपलं रिझॉर्ट आहे सर तिथे एक दिवस आपला स्टे असणार आहे वयस्कर लोकांसाठी असं स सेपरेट आपण नाही ठेवलेला सर तसं मॅनेज करावं लागेल सर हो बोटिंग आपण ॲरेंज करून देऊ शकतो सर ड डॉल्फिन राईड सकाळी आपण देऊ शकतो आणि आपण कोकण किनाऱ्या पट्टीवरती आपला सनसेट टाईम असणार आहे सर काय काय नाही सर नॉनव्हेज आणि वेज दोन्ही आहेत सर आणि आपण जर काय ड्रिंक्स वगैरे घेणार असाल तर तसं तुमच्या ओन पैशातून कसं हो सर आलाऊड आहे तोटल आपली टीम आहे सर त्याच्यामध्ये तीन गाईड असणार आहे टूर ड्रायवर असणार आहे आणि इथून ट्रॅव्हल ट्रॅव्हलर्स असणार आहे हो हो सर त्यासाठी आपण हो सर हो सर अगदी स तुमच्यासाठी एक सेपरेट लगेज ठेवायसाठी आपण कंपार्टमेंट्स देणार आहोत आणि त्यासाठी आपण दोन तीन गाईड सुद्धा ठेवले आहेत हो सर काय हरकत नाही सर पण आता अवेलिबिलिटी बघायला पाहिजे सर थोड्या प पन्नास टक्के तीस टक्का बुक झालेले आहे तरी आपल्याला ॲडजेस्ट करून देऊ शकतो सर आम्ही हरकत नाही पॅकेज सर आपल्याला एकूण अठ्ठावीस हजारचं आहे आणि आता डिस्काउंट चालू आहे सर त्यामुळं आपल्याला ते तेवीस हजारपर्यंत बसेल पण पुढच्या ठीक आहे ठीक सर आपण तेवढंच आपलं डिस्काउंट आहे पण तुम्ही प्रत्यक्षात भेटाल तर अजून एक दहा टक्के आपण त्यामध्ये लेस करू शकतो चालत आहे सर अवश्य भेट द्या सर आम्ही शाहूपुरी चौथी गल्ली लोळगे ट्रॅव्हल्स चालेल सर चालेल